मला सूर्यास्त हा आम्ही इथे आमच्याकडे जे पी डॅम आहे त्या जे बी डॅमला संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान जेव्हा तुम्ही जासाल तिथे एक वेगळा एकदम सुंदर सूर्यास्त तुम्हाला बघायला मिळतो आणि तिथे एकदम मोठा सूर्य असतो आणि तो मोठा सूर्य ढगांच्या पार पलीकडे लपायला जात असतो मावळायला जात असतो तेव्हा आपल्याला एकदम सुंदर सूर्यास्त आपल्याला बघायला मिळतो आणि एवढा छान दिसतो तो एवढा सुंदर दिसतो तो की त्याला बघून मन पूर्ण मोहून जातं मन पूर्ण शांत होऊन जातं डोळ्यांमध्ये एक वेगळंच हे येऊन जातं की बाहे प्रसन्नही होऊन जातं मन तर तेच तुम्ही तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर आमच्याइकडे अमरनाथ साइडला एक जे पी डॅम आहे तिथे तुम्ही रोज संध्याकाळी जासाल तर तुम्हाला सूर्यास्त बघायला मिळेल